सध्याच्या वृत्तपत्र स्वातंत्र्यापूर्वीच्या काळी वृत्तपत्र स्वातंत्र्याला एक वेगळा स्वातंत्र्य होतं त्यामुळं पूर्वी संपादकी लेखवरे पेपर खूप वाचण्यासारखे असायचे पण आजच्या काळ संपादकीय वाच सु ना आजकालचा सध्या जर म्हणा सगळा टी आर पीचा झाला आहे

आज जवळपास पहिल्या पेजपासून प्रॉजिटिव तर काही मिळत नाही हा पगात झाला त इतकी माणसं मेले ते मेले माणसाला माणसाच्या शरीरात म्हणजे विचारसणीवर निगेटिव्हिटी जास्त आली त्यामध्ये ज्याच्यातून जे पॉजिटिव्ह काही मिळाला पाहिजे तो मिळत नाही पुर्वीच्या काळी पेपर वाचलं तर विशेष बातम्या आजच्या सध्या बातम्या कोणी पॉकेट मारलं चोर केलं हे बारीच सरी गोष्टीसुद्धा तर त्या पेपरला बातम्या देतात हे पेपरपण नको आहे ना विशेष बातमी पाहिजे की बा लोकाला कधी म्हणून काही का आश्चर्य काय विशेष काय आहे अशा बातम्या देत तर लोकांना उत्सुक वाटते आजच्या सध्याच्या काळात स्वातंत्र्य राहिलं नाही व वर्तमानपत्र एक सगळ्या राजकीय लोकाचं जं झालेलं आहे ते म्हणतील तेच बातम्या त्यानी छापायला पाहिजे संपादकालाही अधिकार नाही वार्तालाही नाही त्यांच्या सोयीनुसार जे आवडतात तेच बातम्या त्यानी टाकायला पाहिजे असं नियम आहे त्यामुळे वृत्तपत्र हे पुर्वीसारखी आज वृत्तपत्र राहिलं नाही त्यामुळे तेवढं स्वातंत्र जे व्यक्तिगत स्व स्वातंत्र्य नाहीच त्यामुळे प संपादकाला नाही न वार्ताहाराला नाही ते तर जे त्यांच्या योग्य असेल ते बातम्या टाकल्या जातात असो